चित्र काढायचा मला खूप म्हणजे लहानपणीपासून छंद आहे खूप म्हणजे काढावेसे वाटते पहिले गनमा कोरा कागद घ्यायची गणपतीचं चित्र काढून पाहायची तरं मग थोडं थोडं ते पाहून काढता आलं तर मग असं वाटत होतं की आपण खूप आता मोठी मोठं चित्र काढून पहावं तर मग मी देवीचं चित्र काढत होती आनि ते मला चित्र चित्रकलेचे म्हणजे प्रोजेक्टचे सर होते आणि ते पण छान चित्र काढायचे शिकवायचे होते मला छान शिकवत होते असं चित्र काढायचं तसं काढायचं छान गणपती काढून द्यायचे मग मी ते गणपती पण काढायची आणि त्यांना छान कलर द्यायचे चित्र चित्र आणि त्या चित्र काढला काढायला मला म्हणजे सर खूप म्हणजे माझी स्तुती करत होते की छान जमत आहे तुला काढता येते समोर जाशील तू चित्र काढून खूप म्हणजे अशीे स्तुती करत होती आणि चित्र काढायला मला खूप आवडतात